मी माझ्या एका मैत्रिणीसोबत मला काम करावे लागले तिचा स्वभाव अतिशय रागीट व तिला खूप जास्त जोरात बोलण्याची सवय होती परंतु मी तिचं ते सहन करून त्या परिस्थितीला सामोरे गेली आणि ते त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मी शांततेचा मार्ग अवलंबला आणि त्या परिस्थितीचे निराकरण केले